कुक्कुटपालनात पक्ष्यांची उत्तम प्रकारे काळजी घ्या घ्यावी लागते आणि त्यांना व्यवस्थित इकडचे इकडून तिकडे साफ स्वच्छ करून ठेवावं लागते आणि त्यांना नियमितपणे त्यांचा चारा वगैरे द्यावं लागतो पाणी द्यावं लागतं डॉक्टरची तपासणी करावं लागते ती तपासणी केल्यानंतरच किंवा हे पक्षी आपले व्यवस्थित आहे किंवा नाही की यांना काही आजार झाला आहे का हे बघणं आरो त्यांचं आरोग्य बघणं हे आरोग्यासाठी योग्यकारक आहे